हॅलो हां ऐक ना मला ना मुंबई फिरायला यायचं म्हणत आहेत गं मुलं जरा तू सांग ना मुंबईला आता राहतेस तर कुठल्या टाईमला येऊ शकते हां बरोबर आहे अच्छा जून एंडिंगला येऊ शकते ना अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे आम्ही प्लान करतो आम्ही जून एंडिंगला येतो एक पंचवीस तारखेच्या पकड जूनच्या ठीक आहे मग कुठे कुठे फिरू शकतो आपण बीच बीच बीच फिरायचं आहे छान ओके ओके

ओह ओके अच्छा हां हां हां हां हां अच्छा अच्छा ओके ओके म्हणजे ते टेंशन नाही आहे आपण सकाळी बाहेर पडलो रात्री घरी आलो तर आपल्याला काही कॅरी करावं लागणार नाही हां हां मग क्लायमेट वगैरे म्हणजे ओके असतं ना तेव्हा पण तसं असं मुलांना काही त्रास वगैरे अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे मग आपण एक दोन दिवस फिरू शकतो ना एकदा समुद्र किनारे फिरुया सगळे आणि एक दिवस मंदिरं फिरुया कारण सिद्धिविनायकला तर जायचंच आहे चालेल ना सिद्धिविनायक मुंबादेवी बाबुलनाथ आणि अजून कुठे जाऊ शकतो आपण लक्ष्मी महालक्ष्मी मे बी हां पण मुंबईला येऊन सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी नाही फिरलो तर ओके ओके हां ते ना कळलं कळलं मला ओके अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे नक्की नक्की डन मग आम्ही मी माझे मिस्टर मी आणि माझी दोन मुलं आम्ही नक्की येऊ ठीक आहे मग राहायचं कसं म्हणजे तुला तुझ्या घरी चालेल की आम्ही कुठे बाहेर सोय करूया आपण हॅलो हां ना हां मग तेच बरं पडेल कारण तुझ्या पण घरी सगळे आहेत तर उगाच नको ठीक आहे मग तू कर बुकिंग करून ठेव पा पंचवीस जून पासूनचं तीन दिवसाचं कर मे बी म्हणजे एक दिवस रेस्ट करू आणि दोन दिवस फिरू ठीक आहे ओके बाय बाय भेटू मग बाय बाय